मी ऑनलाईन कुर्ता घेतला होता एक नेटवरती खूप छान दिसत होता तो त्याचा कलर मला आवडला त्याची हाईट वगैरे पण आवडली आणि खूप छान दिसत होता तो कुर्ता अगदी मस्त म्हणजे ड्रेसची कपड्याची क्वालिटी पण चांगली वाटत होती आणि म्हणून मी तो त्याचे प्राईस पण रिजनेबल होती त्याच्यामुळे मी तो ऑनलाईन खरेदीसाठी त्याला अप्लाय केलं मागवला तो चार दिवसानंतर तो आला कुर्ता परंतु आल्यावर मला खूप बघितलं खूप आनंद झाला म्हणून घातला मी तो आणि घालून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो धुतला धुतल्याबरोबर त्याचा कलर निघून गेला आणि त्याचं जे कापड होतं ते असं आकसल्यासारखं म्हणजे असं गोळा गोळा त्याचा झाला कपड्याचा त्याच्यामुळे मला ते खूप बरं नाही वाटलं म्हणजे माझे पैसे पाण्यात गेले पैसे फुकट गेले असं मला त्याच्यासाठी वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे मला असं ते ऑनलाईन खरेदी करायची म्हणजे आता पोटात गोळा येतो की ते चांगले असेल की नाही प्रॉडक्ट किंवा काय